हो बागकाम करताना अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येतच असतात जसे की बागकाम करताना पहिली सर्वात मुख्य अडचण म्हणजे त्यांच्यावर होणारे किडे किंवा किड्यांमुळे त्यांची क्षमता कमी होणे जर किडे झाले तर झाड हे त्याची मरगळ येते किंवा झाडाची चकाकी निघून जाते व त्याच्यातून निघणारे उत्पन्न हे निम्म्याला पण कमी होऊन जाते त्यामुळे त्याच्यातून आपल्याला खूप कमी उत्पन्न भेटते किडे झाल्यामुळे अनेक प्रकारचे फळं ही सडली जातात आणि ते खाण्यायोग्य राहात नाही आहेत परंतु जर तुमच्या झाडाला म्हणजे बग बागकाम करताना कीड झाली असेल तर त्यासाठी कीटकनाशके फवारणे हे खूप प्रभावी उपाय आहे जर कीटकनाशकाने काम होत नसेल तर ते जे झाड ज्याला कीड जास्त झाली आहे ते झाड काढून टाकणे हे व गरजेचे आहे कारण ते झाड जर काढून टाकले नाही तर त्या झाडामुळे इतर झाडांनाही त्या किडीची लागवण हो लागवण होईल आणि लागण होईल आणि त्यामुळे इतर झाडेही त्या किडीच्या प्रभावाखाली येतील आणि त्यांची एक क्षमता कमी होऊन जाईल त्याचप्रमाणे बागकाम करताना कधीकधी पाऊस हा खूप अधिक प्रमाणात कोसळत असतो जर सारखा पाऊस कोसळत असेल तर बागेतील झाडे सडली जातात व बागेतील फळबाग ही नष्ट होऊन जाते त्यामुळे कमी पाऊस असेल तर आपण त्याच्यात स्वतःहून पाणी घालून किंवा सिंचनाद्वारे त्याला पाणी पुरवठा करू शकतो पण अति प्रमाणात पाऊस झाला तर त्याच्यावरती काहीच उपाय करता येत नाही तर तुमची बाग ही छोटी असेल तर तुम्ही काही ना काही उपाय करू शकतात पण बाग जर मोठी असेल तर काय करणार हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो आणि त्याच्यावरती कोणताही उपाय शोधता येत नाही तर असं मला वाटते बागकाम करताना या प्रकारच्या अडचणी येत असतात आणि आम्ही त्याच्यावरती आमच्या परीने हा जशी जमेल तशी मात करत असतो